राज्याच्या उर्वरित भारतासोबत जे संबंध आहे ते काय बदलले कसे बदलले तर आम्ही आमच्या महाराष्ट्र राज्यातून राहातो तर आम्हाला तर आमचं राज्य एकदम चांगलं वाटते महाराष्ट्र राज्य तर बाकीच्या राज्यासोबत को राज्याचे आपल्या संबंध कसे आहे काय आहे याच्याशी काही आम्हाला काही फरक पडत नाही